माझं कुटुंब खूप मोठं आहे माझ्या कुटुंबात माझे आई वडील बहीण भाऊ माझा भाऊ तर छोटा आहे तो शाळेत जातो आणि बहीण मोठी ती कॉलेजला जाते आणि मी पण जाते कॉलेजमध्ये माझे खूप सारे मित्रमंडळी आहेत व मित्र मैत्रिणी आम्ही खूप ठिकाणी सोबत फिरायला पण जातो असं तर रोज शाळेत जातोच पण असं मध्ये सहलीला पण जातो व घरी पण समारंभ असला की एकमेकांच्या घरी येणं जाणं असतंच व प्रत्येक ठिकाणी सोबत राहणं आमची मैत्री म्हणजे खूपच घट्ट आहे व मैत्रीमध्ये खूप छान छान गोष्टी वगैरे होतच राहतात वर्गात पण खूप छान छान शिकवायला भेटतं शिकायला भेटतं व घरी तर आल्यानंतर आई वडील असतातच कधीकधी आई वडील घ्यायला येतात तर कधी आम्ही एकटे जातो माझं कुटुंब तसं खूप छोटं आहे त्यामध्ये बहीण भाऊ सोबत राहतात खेळतात सगळेजण सोबत असतात आमचं एकत्र कुटुंब असतं प्रत्येक ठिकाणी आम्ही सोबत जातो गावी आजीकडे सगळे सोब सोबतच असतो